इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषा ही समृद्ध आणि सुसंस्कृतपणाचं सुसंस्कृतपणाची आहे मराठी भाषा मराठी भाषा ही साधी सोपी सरळ बोलायला पू स्वच्छ आणि स्पष्ट आहे मी मराठी भाषिकच आहे आणि मराठी भाष मराठी भाषा ही माझी मातृभूमी आहे माझं सर्व शिक्षण हे मराठी भाषेत झालेलं आहे को हे शाळेत शिक्षण हायस्कूलमध्ये शिक्षण कॉलेजमधील शिक्षण हे सर्व माझं मराठी भाषेमध्येच झालेलं आहे त्यामुळं मराठी भाषेचा मला गर्व आहे कारण मी मराठी आहे आणि मराठी भाषा ही एवढी समृद्ध आहे की त्या मराठी भाषेनं जगा देशालाच नाहीतर जगाला एवढं म समृद्ध ज्ञान दिलेलं आहे की छ जी जी आत्तापर्यंत जे लेखक झाले जे जे कवी झाले ह्या सगळ्यांनी मराठी भाषा एवढी समृद्ध केलेली आहे की त्या भाषेचा गवगवा अगदी परदेशातसुद्धा अजूनही आहे त्या म त्या मराठी भाषेवर मराठी भाषिकांच्या लेखकांच्या याच्यावर आज परदेशातील लोक अभ्यास करत आहेत आणि मराठी भाषा कित किती हे आहे समृद्ध आहे हे त्यांनासुद्धा पटलेलं आहे मराठी भाषा ही एवढी समृद्ध आहे की मराठी भाषेतील नाटक मराठी भाषेतील कविता मराठी भाषेतील पुस्तके ही एवढी प्रसिद्ध आहेत की त्याचा कुठल्याही भाषेच्या कुठल्याही भाषेच्या तो तोड नाही अशे सगळे मराठी भाषेची पुस्तकं भरपूर समृद्ध आहेत मराठी भाषा ही जरी हे वाटत असली तरीसुद्धा मराठी भाषा बोलायला पण सोपी असल्याकारणानं सरळ स कुठलाही माणूस कुठल्याही भाषेचा माणूस मराठी भाषा थोड्याच दिवसात अवगत करून बोलू शकतो बाकीच्या भाषेच्या मात्र त्यांच्या लिपी त्यांच्या हे हे समजून घ्यावं लागतं मराठी भाषेचं तसं होत नाही मराठी भाषा ही कुणालाही कुठल्याही प्रांतातील माणसाला थोड्या दिवसात अवगत होऊ शकते तो त्याच्या भा त्याची भाषा सोडून मराठी भाषासुद्धा व्यवस्थितपणे न अडखळता स पूर्णपणे बोलू शकतो मराठी भाषा बद्दल बोलायचं झालं तर मराठी भाषेत मध्ये जे ब लेखाण आहे किंवा जे नाटक वगैरे लिहिले आहेत ते बाकी कुठल्याही भाषेत नाहीत संगीत नाटक हे त्यात सगळ्यात उत्तम आणि वरच्या दर्जाचं एक मराठी भाषेची एक समृद्ध लेणं आहे मराठी भाषात जे जे आत्तापर्यंत काव्यसंग्रह आलेत किंवा जे मराठी भाषात जे ज्या ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत ह्या याच्यावरूनच दुसऱ्या भाषेत त्यांची भाषांतरं झालेत कारण मराठी भा इतर भा ह्यांची भाषांतरं मराठी भाषेत अजूनही झालेले नाहीत तेव्हा मराठी भाषेबद्दल बोलायचं झालं तर मराठी भाषा ही नुसती मराठी फक्त मराठी बोलतात अशा लोकांची नाही आहे तर ती देशाची आणि जगातील लोकांनीसुद्धा मान्य केलेली अशी ही भाषा आहे त्या भाषेवर आपलं प्रभुत्व असणं किंवा आपलं हे असनं एक अभिमानाची बाब आहे असं मला तरी निक्षून सांगावंसं वाटतं